हो मी टाकाऊ वस्तूंपासून असा नवनवीन वस्तू तयार करण्याचा प्रयत्न केला आहे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपण जे जुने बॉक्स असतात छापडीचे आपले तर त्यापासून ना मी माझ्या मुलीसाठी एकदा असं छोटंसं घर तयार केलं होतं मग त्याला असे वेगवेगळे रंगीत कागद लावले होते कडेने नंतर ज्या टाकाऊ आपण चॉकलेटमध्ये वगैरे निघालेल्या छोट्या छोट्या वस्तू असतात त्या अशा घरांमध्ये ठेवल्या होत्या नंतर जी लेस असती फाटलेली वगैरे किंवा अशी जुनी घरात वगैरे सापडलेली लेस वगैरे किंवा ती तर ती लेस अशी कडेनी अशी पडदा म्हणून लावली होती मी त्या छोट्याशा घराला अशा पद्धतीनं मी ते टाकाऊ कागदी बा बॉक्सपासून ते नवीन घर तयार केलं होतं तिला खेळण्यासाठी तसेच टाकाऊ वस्तूपासून आणखी सांगायचं झालं तर ज्या आपण पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या असतात त्या नंतर त्याच्यातून पण असं म्हणजे त्या वापर करण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून त्यात एखादं रोप लावावं वगैरे त्यात डेकोरेशन करावं नंतर असे काही छोटे छोटे कागदी जर बॉक्स असतील जाड पुठ्ठ्याचे वगैरे तर ते टाकून न देता त्याला कडेने असं रंगीत कागद लावून त्याला असं नंतर कागदी फुलं वगैरे करून ते असे त्यामध्ये फ्लावर पॉटसारखी लावायची वगैरे असे वेगवेगळे प्रकार केलेले आहेत आणि या सर्व नंतर छोट्याछोट्या काड्या असतील आईस्क्रीमच्या काड्या वगैरे तर त्या श्टीक एकत्र करायचा त्या सगळ्या काड्या एकत्र करायच्या त्याला रंग द्यायचा आणि त्यापासून नवीन काहीतरी तयार करायचं म्हणजे त्या काड्या जोडायच्या काहीतरी एक आकार वेगळा आकार त्याला द्यायचा आणखी जे येणेकरून ते आपल्यालाही चांगलं वाटेल आणि नवीन काहीतरी दिसेल अशा पद्धतीने त्या वस्तू मी तयार केलेल्या आहेत आणि त्या वस्तूनी घर सजवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे स्वतः अगदी आवडीने